मी अलीकडेच माझा ईमेल पत्ता बदलला आहे आणि तो पी एफ खात्यात अपडेट करणे मला आवश्यक आहे त्यासाठी मी प पहिले ई पी एफ ओ पोर्टल मेंबर पोर्टलवर लॉग इन करणार त्या लॉग इनमध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाकणार त्यानंतर माझा ईमेल आय डी बदलण्यासाठी मी मेन मेन्यूमध्ये जाऊन मेंबर सेक्शन मध्ये जाणार त्यावर क्लिक केल्यानंतर मला कॉन्टॅक्ट डिटेल्स हा हा ऑप्शन दिसेल त्यात त्यात गेल्यानंतर मी चेंज ईमेल आय डी हा हा पर्याय निवडणार असे केल्यावर माझ्याकडून माझा ईमेल आय डी अपडेट करण्याची रिक्वेस्ट पूर्ण होईल त्यानंतर पडताळणीसाठी यू एन सह आवश्यक कागदपत्रे जसेच आधार आधार आय डी आधार कार्ड पॅन कार्ड इतर डॉक्युमेंट मी त्यासोबत पुरवणार